आमच्या राज्यात उद्योजक म्हणजे वीट वीट बनवणारा नंतर लोखंडवाला असे अनेक उद्योजक असतात नंतर बिल्डर हे उद्योजक राहिले मोठे मोठे बिल्डर झाल्यानंतर इंजिनीअर हो गया नंतर उद्योजक नंतर गुंतवणूकदार गुंतवणूकदाराची संख्या भा आमच्या राज्यात जादा आहे कारण गुंतवणूक दहा लाख करतात त्याचे महिन्याला दहा हजार खातात महिन्याला इन्वेसमेंट त्याचे दहा हजार भेटत असतात त्यांना ते त्यांच्या यांना की दहा हजार खात असतात महिन्याला मग ते त्यांचा पैसा त्यांच्यासाठी उपयोगाला जात असतो नंतर गुंतवणूक झाल्यानंतर उद्योग व व्यावसायिकांना जी उद्योग व्यावसायिक आहेत त्यांना पैसा शासन प्रोवाईड करते शासनाचा पैसे असल्यापायी ते उद्योग गुंतवणूक काढून पैसे घेतात आणि गुंतवणूककडून अकरा टक्क्याने घेतात दहा टक्क्याने देतात मी त्यांचे पैसे त्यांना इकडे फिरवतात ते पैसे त्यांच्यासाठी राहतात पण इकडचे तिकडे केल्यापायी त्यांना गुंतवणूकदारांना जरा फटका जादा पडतो आणि गुंतवणूकदारांना फायदा जादा होतो शासन एक टक्का खाते आणि गुंतवणूकदार आठ टक्के या नऊ टक्के खाऊ शकतो गुंतवणूकदार जिंकतो गुंतवणूक झाले की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पै पैसा राष्ट्रीय म्हणजे भारतात आयात निर्यात आंतरराष्ट्रीय म्हणजे सांग द्राक्षे डाळी ह्याची निर्यात कापूस सगळ्या गोष्टींची निर्यात होऊ शकते आंतरराष्ट्रीयने नंतर पैसा इकडचा सगळे पर्यटक स्थळ ह्याच्यात शैक्षणिक उद्योग हा सर्वात मोठ्ठा आहे शैक्षणिक उद्योगामध्ये फिजिक्सवाला नंतर वेदांतू असे अनेक शैक्षणिक उद्योगात पैसा सगळ्यात जादा आमच्या राज्यात निर्यात आयात होऊ शकतो आणि आमच्या राज्यात शैक्षणिक पैसा जादा येतो का तर लोकसंख्या जास्त असल्यामुळे